हो मला निसर्गाचे छायाचित्रण करायला आवडते कारण मला त्यामध्ये आनंद भेटतो शांती भेटते ते नैसर्गिक आहे मॅनमेड नाही आहे त्यासाठी मी वेळ असा काढते की पहाटे लवकर उठून येणाऱ्या पक्ष्यांचा आवाज पाण्यांवर पडणारे धुक्यांचे द्रव पक्षी उडतात त्या आभाळामध्ये मनसोक्त उडत असतात सकाळी सकाळी जी हिरवळ असते उठल्यावर ती शहरामध्ये कधीच दिसनार नाही गावाकडली जी नैसर्गिकता आहे ती शहरामध्ये कधीच दिसणार नाही आणि निसर्ग फोटोग्राफी करणेही सोपे आहे की कठीण तर असं म्हणाल की ती सोपेही नाही आहे आणि कठीण पण नाही आहे मीडियम आहे म्हणजे निसर्गाची फोटोग्राफी हे एकदम अचूक पाहिजे कोणत्या झाडाचे कसे कशा पोजने फोटो घ्यायचे हे आपल्याला समजले पाहिजे एकदम म्हणजे तो फोटो बघितला की असं वाटलं पाहिजे की एकदम असं नॅचरल आहे एकदम असं आनंद वाटलं पाहिजे ते फोटो बघून आणि निसर्ग म्हटलं की जे निसर्गप्रेमी आहे झाडं फुलं पानं यांचे फोटो काढणे पानांवर असणारे वेगवेगळे कीटक त्यांचे फोटो काढणे फुलपाखरांचे फोटो काढणे हे सगळं फोटोग्राफी जे आहे ते एकदम अशी अचूक असली पाहिजे